आमाला आमच्या बागेत रोपं लावण्यासाठी आधी सुरुवातीला आम्ही काय करतो एकमेकीच्या सुरुवातीला काय व्हायचं जेव्हा रोपवाटीका नव्हत्या तेव्हा काय व्हायचं कुणाच्या एकमेकीच्या घरी गेले की अगदी तू तू हे कशाचं झाड लावलं आहेस तू कशाचं झाड लावलं आहेस हे असं बघत बघत मग त्याचं रोप मला देनं तुझं हे माझ्याकडलं तू ने असं देवाणघेवाण होत होती व ते देवाणघेवाण करता करता तिच्या घरी ते झाडं व्हायचे आमच्या घरी ते झाडं व्हायचे पण आता असं काय झालेले की आता अगदी शहराच्या बाहेर एक रोपवाटिकेच्या स्वरूपामध्ये सगळ्या प्रकारचे निरनिराळ्या झाडाचे निरनिराळ्या फुलांचे सगळेजण सगळ्यांची रोपं तयार करून एक रोपवाटिका तयार केलेली आणि ते मुबलक प्रमाणात मुबलक प्रमाणात ते तिथं उपलब्ध असतात आणि एक माफक दरामध्ये त्या रोपवाटिकेमधून ते मग ते रोपं घेऊन आपण आपल्या लावले जातात मग ते त्याला सा रोप लावण्यासाठी सुरुवातीला ते रोपं अगदी छोट्या कॅरी बॅगामध्ये वापरलेले जातात असतात मग ते ते रो कॅरी बॅगमधल्या आणून इथं प्लास्टिकच्या कुंड्या असतात त्या कुंड्यामध्ये माती वगैरे घालून ती जी प्लॅस्टिकची प मग पिशवी असती ती फोडून त्याच्यामध्ये त्या कुंडीमध्ये ते रोप लावले जात असते